स्वास्थ्य देखभालीसाठी अपर्याप्त विमा कवरेजची समस्येमुळे राज्य खूप कठीण परिस्थिती काढत आहे अपर्याप्त विम्यामुळे राज्याच्या लोकांना इलाजासाठी बरोबर इलाजात लागणारे सामानही मिळत नाही आहेत त्यांना दवाईही नाही मिळत आहे त्यांचा बरोबर इलाजही नाही होत आहे त्याने इलाज बरोबर न झाल्यामुळे त्यांना इलाजात काही सुधार नाही वाटत आहे त्यांची तब्येत आणखी बिघडून राहिलेली आहे

ज्या दवाया पाहिजे त्या दवाया त्यांना मिळत नाही आहेत त्या कारनामुळे जी त्यांची तब्येत् आहे त्यापेक्षाही खूप बत्तर झाली आहे त्यांना इलाजासाठी भरपूर अशा दवाया लागून राहिल्या आहेत जे त्यांना मिळत नाहियेत विम्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी काहीच नाही मिळत आहेत

त्यांच्या इलाजात आताही काही सुधार नाही आहे